धावणे ही नैसर्गिकरित्या खूप छान आहे धाव म्हणजे रनिंग हे आपल्या आयुष्यातील एक इम्पॉर्टंट पार्ट आहे ज्याने की व्यायाम नाही केला तरी चालेल पण रनिंग करणं हे रनिंग करणं हे खूप छान आहे छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत जसं की वजन वाढलं असेल तर रनिंग करून आपण वजन पण वेट पण कमी करू शकतो परत आपल्याला कोणतीही बीमारीपासून बचाव होतात जेवढं आपण व्यायाम करू तेवढं आपल्या बॉडी चांगलं राहील बॉडी मेंटेन राहीन परत मे माइंड फ्रेश राहते आणि रोज सकाळी रनिंग केल्याने दिवसभराची जी दिवस कसा जातो हे आपल्यावर डिपेंड असते त्यामुळे आपण चांगल्या प्रकारे आपला दिवस जातो आणि धाव रनिंग हे आपल्या ह्याच्यातला एक इम्पॉर्टंट पार्ट आहे जे की सर्वांनी रोज केला पाहिजे धन्यवाद